हॅलो हे फ्लावर शॉपची दुकान आहे का तर आम आमच्या घरी गणपती स्थापित करत आहेत तर त्याच्यासाठी काही फुलं लागतील तुमच्याकडे मिळतील का तुमच्याकडे कोणकोणती आहेत सजवायला पण पाहिजे आणि पूजेकरता पण पाहिजे गुलाबाचे गेंड्याचे वगैरे

आम्हाला तर गेंड्याची हवी आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या म्हणजे एवढे हवे आहेत दोन किलो फुलं हवी आहेत आणखी दोन किलो पाकळया आणि हार पण हां ठीक आहे ना तुम्ही घरी आणून देणार का

हो हो हार पण हवी आहेत हार हे गेंड्याच्याच फुलाचे हो ठीक चालेल ना आणि हे सजवायला वगैरे माणूस मिळेल का तुमच्या दुकानामधे असेल ना

हं त्यांच्या चार्ज नाही सांगितला ना तुम्ही

हां हां सजवायला हां हां हां हां ठीक आहे

हो धन्यवाद